एक्स्क्यूज मी स्टेश मला स्टेशनरी प्रोडक्टस पाहिजे होते आम्हाला ज्या नोटबुक्स बुक्स आणि बॅग्स पाहिजे होते तुमच्याकडे आहेत का पर जे आहे ते शंभरपर्यंत चालत आहे तसे आम्हाला एक डझन नोटबु पाहिजेत गुरूकुल पब्लिक स्कूलसाठी पाहिजे होते तर त्याचं कस्टमाईज्ड लोगो काढून पाहिजे आम्हाला नाही प्रत्येक वस्तूवर पाहिजे बॅगवर नोटबुकवर बुकवर प्रत्येक वस्तूवर पाहिजे आम्हाला ते तरं तुम्ही खूप महाग म्हणताय ना एवढं तर खूप महाग पडेल आम्हाला खूप नोटबुक घ्यायचे आहेत मग त्याचे तर नाही परवडणार ना ते ते तेवढं नाही पण आम्ही जास्त पण घेतोयत ना आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण घेतोयत तर आम्हाला थोडं डिस्काउंट पण असायला पाहिजे वीस तरी लागतील आणखी करा ना एकाशी हो हो चालतं चालतं मं मी उद्या करून तुम्हाला सांगते तुम्हाला काय डिसिजन ठरतं तो